नमस्कार मला पी एम के व्ही वाय अभ्यासक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे याबद्दलची माहिती मला कुठे मिळू शकेल किंवा या अभ्यासक्रमाचा पुढे भविष्यात काय काय उपयोग होईल नोकरी लागण्यासाठी हे कितपत फायद्याचे आहे याबद्दल तुम्ही मला योग्य माहिती देऊ शकता का किंवा हा अभ्यासक्रम कुठल्या कुठल्या शहरात कुठल्या कुठल्या सेंटरवर आयोजित केलेला आहे किंवा कुठे राबवला जातो याबद्दल मला तुम्ही योग्य माहिती देऊ शकता का हो हो आमच्या शहरापासून थोड्याफार अंतरावर हे एक शहर आहे तिथे मी जाऊन पूर्णपणे माहिती घेऊ शकते पण तुम्ही मला तिथला पत्ता किंवा फोन नंबर देऊ शकता का त्यांना फोन करण्याची नियोजित काही ठरलेली वेळ आहे का आठवड्याला किती दिवस हा अभ्यासक्रम राबवला जातो किंवा किती दिवस तिथे माहिती घेण्याकरता आपण जाऊ शकतो याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकता का आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद